हा बोला काई नाई म्हजे तुमी कशे शेतात काय बाप्पा शेतात खूप पानी पडलाय आम आंम आनि हे शे शेतात तूर होती आनि बं सोयाबीन होती तुमचं काय झालं आजून हो पन आता जरा तिकडं इकडं जरा वातावरन बरंय आता तिकडे कसंय ते तर हाये पन जर आता पुढच्या वरशानं काय पेरायले हरभरा का काय नाय आसं चालेल कसं काय ना काई करावं लागेल

हां मं आता मी मी बगतो आता जर झालं तर मला डबल डबल आता आनावं लागतं वाटतेय बीश

हो हो हो